जसं की आपण बघतो विकास आणि रूढींच्या बाबतीत यवतमाळ जिल्ह्यासमोरील मुख्य आव्हाने आणि संधी जसं की आर्थिक सामाजिक आणि पर्यावरणिक सा राजकीक अशा वेगवेगळ्या संधी किंवा बाबतीबद्दल स् जिल्ह्यामध्ये सुधारणा आणण्यासाठी काही काही गोष्टींचे सुधारणा आणण्या आणायला हवं जसं की पर्यावरण पर्यावरणामध्ये जास्तीत जास्त दहा झाडे लावणे त्याला जगवणे कारण की ऑक्सिजनच्या कमतरतेमुळेसुद्धा खूप सारे रोग किंवा व्याधी होतात जसं की कोविड एन नाईन्टी फायू मास्क आपण घालायचं कोविडमध्ये कोविड हे झाल्यामुडे कसं ऑक्सिजनची खूप कमी झालेली होती जर झाडं पर्यावरण एकदम व्यवस्थित राहील तर ऑक्सिजन किंवा कुठलंही दुसरे रोग आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि सामाजिक म्हणजे सामाजिक याच्यावरून बोलू शकतो की तिथे आदिवासी लोकांचं खूप जास्त जाती जमातीचे आहे तिथे सामाजिक कृती ते त्या लोकांनी तिथे सामाजिक असे वेगवेगळे कार्यक्रम ठरवण्यात येतात पारंपरिक दृष्टीने करण्यात येतात आता त्या सामाजिक आणि आमच्या याच्यात बाबतीत जर सुधारणा करायचाय विकास करायचाय तर त्यांना एक कार्यक्रम मोठ्ठं आयोजन असं करावं लागेल त्यांच्या हेलसाठी कुठलं समस्येसाटी कुठलं निवारण करता येईल याबद्दल वेगवेगळ्या बाबी राबविल्या पाहिजे आणि राजकीय आणि राजकीय पक्षामध्ये जे कोणी नगरसेवक आहे त्यांनासुद्धा तिथले गोष्टींचे किंवा तिथले काही प्रॉब्लेम्स असेल नगरसेवकांना ते सांगायला हवे रोजगाराच्या संधी किती आहे रोजगारासाठी किंवा अदर कुठले पण नगरमधले कुठले पण असे प्रॉब्लेम्स असेल त्याच्यासाठी त्यांनीसुद्धा हातभार द्यायला हवा नि हीच एक गोष्ट मी सुधरवेल की त्यांनी पुढे बाबी मांडावे जेणेकरून की पूर्ण त्यांना सोल्यूशन मिळेल आणि समाज पण सुधारेल आणि विकास पण होईल आरोग्यनिधी पण पूर्ण होईल